मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे फोटो कलेक्ट केले आहेत परंतु त्यामध्ये निसर्ग रम्य म्हणजे ने निसर्ग चित्र निसर्गाची फोटो मला असं समुद्र लांब लांब असा समुद्र निसर्गरम्य म्हणजे सनसेट वगैरे असं भरपूर मी माझ्याकडे जास्त फोटो त्याचेच आहेत आणि त्याच्यानंतर सर्व पर्यटन स्थळं म्हणजे गणपतीपुळे देवगड रत्नागिरी माडेवी बीच भगवती बीच असे सर्व प्रकार रत्नगिरीतले जे पर्यटन स्थळ आहेत त्यांचे माझ्याकडे जास्त सर्वात जास्तीत जास्त फोटू आहेत आणि सर्व म्हणजे मला निसर्गरम्य नैसर्गिक निसर्गरम्य फोटो जे आहेत ते फोटो मला घेण्यास काढण्याची खूप आवडतात त्यासाठी मी समुद्रावरती फिरायला जाते तिथे सारखे फोटो काढत असते दुसरं कुठे जाईन तर देवळात देवळात वगैरे जाऊन ते सगळे विविध देवळामध्ये जी प्राचीनकालीन भिंतीवरती जे कोरीव काम असतं तेही मला खूप आवडतं त्याचेही मी फोटो घेते त्याचीसुद्धा मला फोटो काढायला खूप आवडतात तर ते कोरीवकाम जे पूर्वीच्या लोकांनी जे जुन्या मंदिरात जे काही क केलेलं आहे ते मला निरखुन म्हणजे फोटो म्हणजे ते बघण्या ते बघण्यासाठी मला खूप आवडतं म्हणून ते आठवण म्हणून आणि ते कोरीवकाम जे काही केलेलं असतं ते मला बघायला खूप आवडतं म्हणून ते त्याच्यामुळे जे सर्वात जास्तीत जास्त फोटो मी त्याचे काढते